उदर निर्वाहासाठी मी एक फार्मासिस्ट म्हणून काम करतो मी एका मेडिकल स्टोर्समध्ये काम करतो मला मनापासून या स्वास्थ्य विभागात काम करायची इच्छा होती यामुळे मी हा करिअर ठरवला मला या करिअरमध्ये खूप काही शिकायला मिळाला व मला खूप काही औषधांच्या बाऱ्यामध्ये जानकारी मिळाली जी आमच्या स्वास्थ्यासाठी व आमच्या शरीरासाठी किती लाभदायक व त्यांचे काही नुकसानही आहेत तेही मला शिकायला मिळाले या करिअर मध्ये गेल्यामुळे मला उत्साह निर्माण झाला